तर बघा आताच्या नवीन जन सा नुसार अ काही गोष्टी बरेचसे चेंजेस झाले आहेत गावागावामध्ये ग्रामीण भागा ग्रामीण भागामध्ये तर पहिले पुरातन काळात बघा लोक धर्मानुसार अलगअलग चालू दिवस चालू रीतीनुसार काही गोष्टींचे पालन करायचे पूजा करणे म मंत्र जप बोला किंवा काही गोष्टी सकाळी ना जसे आपण म काहीका लोक तलावात जाऊन स्नान करणे म देवाला नमस्कार करणे तर आत्ता जगात ह्या गोष्टी जरा कमी होत चालल्या आहेत कारण आता जनसंत्र वेगळं आहे तर जसंजसं जनस त्यानुसार आता बदल होत चाललेत खूप त्याची जुनी माणसं ती आता नसल्यामुळे त्या गोष्टी पण क कमी झाल्या आहेत तर त्यावेळी म्हणजे हेच नाही तर बऱ्याच गोष्टी अशा व्हायच्या त्यामध्ये हे स सुतक वगैरे या गोष्टी पण व्हायच्या नंतर होम होम व्हायचे देवाचं गावोगावी मग ते गाव जत्रा बोलतात त्या गोष्टी व्हायच्या काही ठिकाणी नाटकं व्याख्यानं व्हायची कविता काव्य हे सगळं पण आता ते सगळं लोकांच्या आवडी बदलल्या गेल्या आहेत त्यामुळे आता त्या गोष्टी खूप दूर गेलेल्या आहेत तर लोकं हल्ली अं मं इंटरनेट जास्त मोबाईल हे यूज करू लागले आहेत त्या पुस्तकांचा विषय बाजूलाच गेलेला आहे पुस्तकं कोण बरोबर वाचत नाही त्यामुळे जास्त काही कोणाला कोणाला माहिती पडलं तर त्यातलं माहिती पडत नाही तर ह्या गोष्टी आता पूर्वीप्रमाणे व्हायला पाहिजेत रीती काही परंपरा आपण जपायला हवेत ते कसं लोकांना त्याचे का अनुभव एक वेगळा असतो त्यातला त्या गोष्टी लोकांना कळायला पाहिजेत लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत असं मला वाटतं